देव देवतांची पूजा करताना एक विशिष्ट अशी संस्कृतीचे पालन आम्ही करत नाहीत आई वडिलांनी सांगितलेल्या पद्धतीचा जास्त प्रमाणामध्ये अवलंब करतो किंवा घरातील मोठी व्यक्ती कशा पद्धतीने पूजा करते किंवा कशा पद्धतीने देवाची पूजा करते याकडे लक्ष दिले जाते आणि त्याच पद्धतीने ती पूजा करण्याचा प्रयत्न केला जातो एका विशिष्ट रचनेतून किंवा एका विशिष्ट संस्कृतीतून पूजेचे अनेक प्रकार पडतात परंतु हिंदू लोक पूजा करताना ती शांत ठिकाणी बसून किंवा देवाचं चिंतन करून पूजा करतात पूजा करताना एक ठराविक अशा पद्धतीने फुलांचा हार किंवा वेगवेगळी फुलं आणून देवाची आरास मांडली जाते आणि देवांचं नामस्मरण केलं जातं हीच सर्वात महत्त्वाची पूजा त्या ठिकाणी मानली जाते